माझा आवडता बॉलिवूडमधील नायक हा ऋतिक रोशन आहे तो जगामध्ये हँडसम बॉय म्हणून ओळखला जातो तो डान्सपण खूप भारी करतो आणि त्याच्या डान्स स्टेप मला खूप आवडतात ऋतिक रोशन हा जगामध्ये खूप पॉप्युलर झालेला आहे त्याच्या लूक्सने तो लोकांना घायल करून टाकत असतो त्याचा आवडलेला मला सगळ्यात जास्त आवडलेला चित्रपट क्रिश थ्री आहे ज्याच्यामध्ये तो एक सुपरहिरोची भूमिका पार पाडतो त्यामध्ये तो उंच उंच उड्या मारून आपलं एंटरटेनमेंट करतो की क्रिश कसा लोकांना वाचवतो त्याने तिच्यामधून एक संदेश दिलेला आहे त्या पिक्चरामधून आपल्याला असं संदेश भेटतो की कधी पण वाईट बाजू जिंकू शकत नाही वाईट बाजूला मारण्यासाठी चांगली बाजू नेहमी तत्पर राहते म्हणून मला ऋतिक रोशन खूप आवडतो आणि त्याची बॉडी पण खूप सुंदर आहे त्याचे त्याचे सिक्स ॲब बनवलेले आहेत ऋतिक रोशन हा माझा आवड आवडता नायक आहे